आम्ही महाराष्टात राहतो आणि महाराष्टात मराठी भाषेला प्रथम स्थान आहे आम्ही दुकानावर गेलो आम्हाला काही वस्तू हव्या असतील तर आम्ही त्या मराठीतच सांगतो तो दुकानदार सिंधी असो गुजराती असो तरी त्याला त्या समजून घ्याव्या लागतात आणि त्या वस्तू तो आम्हाला देतो पन आम्ही मराठी भाषेतच मागनी करतो दुकानावरच्या ज्या नेमप्लेट्स असतात त्यांचे नावंसुद्धा मराठीतच टाकावे असे आम्ही त्यांना सांगतो पर परत रेल्वे स्टेशनवर जी अलाउंसमेंट होते तीसुद्धा मराठीतच होते आणि रेल्वेमदे आम्ही ज प्रवास करतो तेव्हा एकमेकांशी सुद्धा आम्ही मराठीतच बोलतो थोडा सरक थोडी जागा दे किंवा प्लीज मला उतरू दे परत बँकेत गेल्याणंतर आम्ही जो व्यवहार करतो पैशे काढणे किंवा पैशे भडणे चेक देने तो हासुद्धा आम्ही मराठीतच कळतो परत घरातील विजेचे बिल आहेत ते भरन्या ते विजेचे बिलदेखील मराठीतच असते आणि त्याच्यामुळे ते समजन्यास आपल्या सोपे जाते महाराष्ट्रात विविध धर्माचे जातीचे लोक राहतात वि विविध भाषा बोलणारे राहतात परंतु ते मराठी भाषासुद्धा आवडीने ऐकतात आणि शिकतात आणि आपल्यापेक्षा चांगल्या पद्धतीने ते बोलण्याचा प्रयत्न करतात एवढेच काय तं आता महाराष्ट्र सरकारने एता पहिलीपासून तर दहावीपर्यंत महाराष्ट्र राज्यात मराठी हा विषय सक्तीचा केला आहे मराठी हा विषय असायलाच हवा मुलांना चांगल्या पद्धतीने मराठी बोलता यावे मराठी भाषा ही एकदम साधी व सरक आणि सोपी अशी भाषा आहे